हां बोलतो आहे बोला ना

अच्छा

बघा कसं आहे माहिती आहे का पुण्यामध्ये फिरण्यासारखे बरेच ठिकाणं आहेत सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला एक पूर्ण ट्रिप प्लॅन करायचा असेल तर आपल्या इथं थ्री नाईट्स फोर डेजचा ट्रिप प्लॅन आहे पुणे जर पूर्ण पुणे फिरायचं असेल ज्याच्यामध्ये आपण सुरवातीला दगडूशेठ हलवाईचं गण गणपती दर्शन करून देतो सकाळी सकाळी त्यानंतर आपलं पिंपळी चिंचवडमध्ये एक सायन्स पार्क आहे सायन्स पार्कमध्ये आपन घेऊन येतो आणि त्यानंतर आपण डायरेक्ट स्टेसाठी जातो आपण लोणावळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये आपण जर स्टे केला तर लोणावळ्यामध्ये एक स्टे होईल त्याच्यानंतर लोणावळ्यामध्ये आपलं जो स्टे असेल ते नंतर सेकेंड डेला म्हणजे सेकंड डे एक रात्र एक दिवस संपला सेकंड डे जो असेल तो सेकंड डेमध्ये डेला ॲडव्हेंचर पार्कमध्ये आपल्याला प्रत्येकाला राईड्स वगैरे सगळे तुम्ही गेमिंग झोन वगैरे तुम्ही तिथे ट्राय करू शकता आणि तिथून तुम्ही लोणावळ्यामध्ये तुम्ही तिथून तुम्ही टायगर पॉईंट लाईन पॉईंट ते सगळं आपलं एका दिवसामध्ये पूर्ण कवर होतो

नाही इथे इथे साधार इथे साधारणतः पाऊस शक्यता कमीच आहे फक्त एवढंच आहे पुण्यामध्ये थोडंसं ट्रॅफिक कंडिशन थोडीशी असते सिटीमध्ये जर फिरायला गेलं लोणावळा वगैरे त्या साईडला आत्ता कसं विकेंड असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो ट्राफिक कंडिशनचं अप्रॉक्सिमेट हां ट्रॅफिक नॉर्मली सर्वच ठिकाणी असते पुण्यामध्ये हां नॉर्मली बघा दोन दिवस दोन दिवस आणि एक रात्र तुम्ही याच्यामध्ये केलात आता ज ज जी दुसरी जी रात्र आहे ती दुसरी रात्र आपल्याला लोणावळ्यामध्येच काढावी लागते आणि लोणावळ्या आणि लोन् हां

नाही शक्यतो शक्यतो पाऊस कमीच आहे इथे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं तुम्ही बिनधास्त तुम्ही प्लॅन करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही

ह्याच्यामध्ये थ्री नाईट फोर डेज जर असेल ना आपला एक सार चौदा हजारापर्यंत प्लॅन आहे याच्यामध्ये मिल वगैरे तुमचं स्टे वगैरे सगळं इन्क्लूड असेल त्याच्यामध्ये ट्रेकिंग आहे आपल्या इथं मंदिर आपल्या इथं मंदिर वगैरे आहेत लोणावळ्या लोणावळा आणि पुन्हा पिंपळी चिंचवडच्या मध्ये तळेगाव आहे तिथे या एका साईडला आपण ट्रेकिंग वगैरे करू शकतो सुंदर असे मंदिर आहे त्यामुळे तिथे जाऊ शकतो बरं बसंन चौदाला ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला आणखी डिटेल्स हवे असतील तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळे डिटेल्स येऊन जातील ठीक आहे थँक्यू